अलीकडच्या काळात किंबहुना कोविडच्या काळात आणि कोविडनंतरचा काळ हा जर काळ आपण लक्षात घेतला तर या काळात आपल्या प्रत्येकाला तंत्रज्ञानाचा फार मोठा फायदा झालेला आहे आणि मलाही बऱ्याच अंशी तंत्रज्ञानाचा फार मोठा फायदा झालेला आहे कोविडमध्ये आपण बघितलं की दुकानं किंवा शाळा या गोष्टी बंद होत्या किंवा एखाद्या गोष्टीचं बुकिंग मिळवणं असेल या सगळ्या गोष्टी बंद होत्या मग त्यावेळेला तंत्रज्ञानाने आपल्याला फार मोठी मदत केली आहे मग विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस असतील किंवा एखाद्याला काही ऑर्डर करायचं असेल तर तो ऑनलाईन ऑर्डर करू शकत होता म्हणजे प्रत्यक्ष दुकानात जाऊन ती वस्तू खरेदी करण्याची गरज पडत नव्हती तर इंटरनेटवरून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण एखादी गोष्ट घरबसल्या मागवू शकत होतो आणि आत्ताही ती आपण मिळवतो आणि कोविडनंतरच्या काळात याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे अनेकांना जे आय टी सेक्टरमध्ये काम करतात त्या प्रत काही जणांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलेलं आहे मग त्या वर्क फ्रॉम होन होममध्ये सुद्धा तंत्रज्ञानाची फार मोठी मदत झालेली आहे तर नक्कीच ऑनलाईन सल्लामसलत असेल किंवा बुकिंग मिळवणं असेल औषधं शोधणं असेल एवढंच काय तर जवळचा दवाखाना शोधने किंवा जवळचा ॲड्रेस शोधणे पत्ता शोधणे या सगळ्या गोष्टींमध्ये मला तंत्रज्ञानाने फार मोठी मदत केलेली आहे प्रत्येक गरजा असतील मग त्या वैदकीय असू किंवा इतरत्र गरजा असतील त्या माझ्या तंत्रज्ञानाने नक्कीच लवकरात लवकर मिळण्याचा फायदा झालेला आहे तर हो तंत्रज्ञानाने मला वेळोवेळी मदत केली आहे आणि मी त्यासाठी आभारी आहे तंत्रज्ञानाचा प्रत्येक व्यक्तीला हा फायदा होत आलेला आहे फक्त प्रत्येक नाण्याच्या या दोन बाजू असतात तंत्रज्ञानाचं तुम्ही योग्य वापर करणं गरजेचं आहे कारण हेच तंत्रज्ञान तुम्हाला तुमचा वेळ खर्ची घालवू शकतो त्यामुळे तुम्ही जसा वापर करता त्या दे त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा फायदा होत जाईल इतकंच धन्यवाद